हॅलो नमस्कार नमस्कार हां जे ऐकलं आहे ते बरोबर ऐकलं आहे धन्यवाद खूप अत्यानंद झालेला आहे जी लहानपणापासून जी मेहनत घेतली होती जे कष्ट केले होते आणि आई वडिलांची मेहनत आणि माझ्या गुरुंची मेहनत मला आज खरंच अत्यानंद देऊन जाते आहे खूप बरं वाटतं आहे अगदी लहानपणापासून आमच्या इथे एक आदिवासी विभाग आहे आणि त्यांची वारली पेंटिंग जी आहे ती मी पाहायचो आणि मग त्याप्रमाणे मी प्रत्यक्ष तो चुना किंवा ते राखाडी त्यावेळचे ते वापरायचे ते न वापरता मी चिखलामध्ये बोटाने ती काढायचो आणि ते काढत काढत काढत असताना मग ती प्रत्यक्षात उतरवायला शाळांमधून सुरवात झाली आणि मग ते त्याप्रमाणे मला गुरु पण भेटले मार्गदर्शक चांगले भेटले आणि मग ती आवड आणि तो एक मनापासून जोडलेला केलेला मी व्यवसाय पण ठरला

हा बरोबर अगदी निसर्गाच्या सानिध्यात राहात असल्यामुळे तेचसुद्धा आम्हाला एक वरदान होतं आणि निसर्गामधून बऱ्याच गोष्टी मिळतात त्याच्यापैकी ही एक कला मला सकाळचा सूर्योदय संध्याकाळचा सूर्यास्त त्यांचं ते वर्णन आम्हाला म्हणजे नुसतंच ऐकलं ऐकीव नव्हतं आम्ही प्रत्यक्ष पाहात होतो त्याच्यामुळे खूपच छान झालं नक्कीच नक्कीच आणि तुमच्यासारखे हितचिंंतक आम्हाला लाभले त्याच्यामुळे अजूनही आम्हाला स्फूर्ती येते आणि हाच उत्साह आम्ही पुढे सुद्धा घेऊन जाणार आहोत हा वारसा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत धन्यवाद